हां नमस्कार सर हो मी प्रतीक्षा बोलते आहे आपण ओलामधून बोलत आहे का अच्छा अच्छा तर सर मला हो हो ॲक्च्युली मला आहे ना ट्रॅव्हल करायचं होतं म्हणजे साधारण आपलं पुणे स्टेशनपासून ते अहमदनगरपर्यंत तर अच्छा तर मी दहा तारखेला माझं कन्फम आहे दहा जूनला तर तुम्हाला आहे का टाईम तसा हो हो चालेल ना काही प्रॉब्लेम नाही फक्त आपल्याला सकाळी पहाटे सहाला तरी निघावं लागेल साधारण हो हो आणि रात्री आपल्यावर आहे की आपण कधी येणार वगैरे हो तुमच्यावर आहे असं काही नाही कारण आम्हाला तिथे फक्त एक काम आहे तर ते काम करून आम्ही लगेच निघणार हो चालेल ना हो हो आणि साधारण म्हणजे रिक्षामध्ये जर एक्स्ट्रा असं कोण बसवावं बसायचं असेल तर अलाऊड आहे का नाही करता येणार का हो ते पण आहे जरा जास्त आहे डिस्टन्स तर ते नाही होणार अलॉड बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आहे हो हो चालेल आणि अजून एक विचारायचं होतं तर त्याची पैसे वगैरे किती होतील साधारण दोन हजार आणि पेट्रोल वगैरे सगळं तुम्हीच टाकणार आहेत का सी एन जी काय असेल तुमचं हो हो काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे मग फक्त आम्हाला दोन हजार तुमच्या हातात द्यायचं आहे बाकीचं तुम्ही करणार सगळं हां चालेल काही प्रॉब्लेम नाही फक्त टायमिंग म्हणजे सकाळी कसं लवकर निघालं ना तर लवकर पोहचेल त्यामुळे सहा पा साधारण सहाला तरी निघालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्याला हो चालेल ना तीनजणं फक्त तुमच्या रिक्षात असतील हो हो आणि तुम्ही ताडीवाला रोडमध्ये येऊ शकता तिकडून तिकडूनच तिकडून हो ढोले पाटील रोड आणि कन्फमेशन कॉलसाठी तुम्ही तुम्ही कॉल करणार आहेत का मी तुम्हाला करू कॉल हां ठीक आहे मी करेल सकाळी करेल काही प्रॉब्लेम नाही आहे हो चालेल ना ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही हो फक्त साधारण सकाळी सहापासून सहा सहापर्यंत तरी निघायला हवं

चालेल मी तुम्हाला कॉल करेल मग त्या दिवशी हो चालेल ठीक आहे थँक्यू बाय